आमच्या परिसरामध्ये तेलगाव मारुती मंदिर आहे आणि ते पाहण्यालायक आहे तिथलं पर्यावरण आणि तिथलं ॲटमॉस्फियर छान आहे त्याच्याच बाजूला लागून मेंढ्याचा तलाव आहे त्या तलावामध्ये मुलं पाणी बघण्यासाठी जात असतात त्या तिथे साईडलाच सागवन संपत्ती पण आहे ते पण पाहण्यासारखं दृश्य आहे त्याच्या साईडला काय म्हणतो वृद्धाश्रम आहे ते वुद्राश्रम सुद्धा पाहण्यालायक आहे आणि तिथून गेल्यानंतर समोर वरती टेकडीवरती शंकरजीचं मा मंदिर आहे ते शंकरजीचं मंदिर सुद्धा बघण्यालायकच आहे आणि तिथे गेल्यानंतर छानसं असं वरतून बघितल्यानंतर छानसं असं स्पॉट दिसतो आहे आणि छानसं असं नैसर्गिक सौंदर्य दिसत आहे